आम्हाला या भागामध्ये बनवल्या जाणाऱ्या काही पदार्थाबद्दल सांगा आता हा आम्ही तर कोकणपट्ट्यात राहतो तर मी कोकण विभागामध्ये जास्त करून आंबोळे चटणी घावन आणि कोरा चहा तसेच चिकनचा रस्सा म्हणजे गावठी चिकनचा रस्सा इथे फेमस आहे त्याचप्रमाणे बघायला गेलं तर मासेमारी माशांचं तर विचारूच नका त्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे पण असतात खेकड्यांचा म्हणजे कुर्ल्यांचा रस्सा वगैरे म्हटल्यानंतर सगळं काय ते असतंच त्याचप्रमाणे इथे या प्रमाणात वाटाण्याची उसळ काळ्या वाटाण्याची उसळ आणि घावणे प्रसिद्ध आहेत मी मोठ्या प्रमाणात बनवलेलं तर कोकणपट्ट्यामध्ये पारंपरिक पद्धतीने हे सगळे पदार्थ बनवले जातात मोठ्या प्रमाणावर बनवले जातात